मराठी साहित्याचा विचार केला तर मराठी साहित्याचा वाचण्यासाठी कादंबऱ्या ग्रंथ गोष्टींची पुस्तकं ऐतिहासिक पुस्तकं असं खूप काही साहित्य पाहायला मिळेल पण मी वा आत्तापर्यंत वाचलेल्या आणि माझ्या मनावर भावलेली स सर्वात मला आवडणारी कादंबरी म्हणजे मृत्युंजय मृत्युंजय म्हणजे काय मृत्यवर विजय मिळवणं आणि मृत्युंजय या कादंबरीतील मला सर्वाधिक आवडलेलं महत्त्वाचं पात्र म्हणजे कर्णाचे जे कर्ण हा सूर्यपुत्र होता कर्णाला तो सूर्यपुत्र आहे हे माहिती नसून तो एका सारथ्याच्या घरात मोठा झाला त्याची ती कवच कुंडले इंद्राला दान करनं त्याचा तो दानशूरपणा हे सगळ्यात त्याचे भावणारे स्वभाव आहेत आणि त्याचप्रमाणे त्याची दुर्योधनाशी असलेली मैत्री अगदी आपला मित्र चुकीचं आहे हे माहिती असताना देखील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्याला साथ देणं म्हणजे हा अगदी मनाला भावणारा प्रसंग आहे कर्ण हा दानशूर तर होताच परंतु कर्ण हा एकवचनी होता कर्ण हा शेवटच्या श्वासापर्यंत दुर्योधनासाठीच लढला आणि अगदी त्याचे प्राणाहूननही प्रिया असणारी त्याची कवच कुंडले त्याच्या कडून कोणीही रिकाम्या हाताने जाऊ नये आणि म्हणून इंद्राने मागितलेली कर कवच कंडल कुंडले अर्जुनासाठी त्याचं दान करणं म्हणजे अगदी काहीही द्यायला तत्पर असलेला कर्ण खरंच हे पात्र असे आहे की आयुष्यात आपणही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तो सूर्यपुत्र आहे हे माहिती नसताना त्याचं एका सर्वसामान्य घरात मोठं होणं तो एक क्षत्रिय असूनही त्याचं आयुष्यभवर सारथ्याप्रमाणे जगणं त्याच्यात असलेला समंजसपणा त्याच्यातील असलेला संयम ह्या खूप काही गोष्टी त्याच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत म्हणून आत्तापर्यंत मला आवडलेली सर्वात छान कादंबरी म्हणजे शिवाजी सावंत लिखित मृत्यूंजय